हो मराठी भाषेला माध्यमामध्ये आणि शिक्षणव्यवस्थेमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व मिळते कारण की मला एक सांगा आता आपल्या इथे जी मराठी भाषा आहे लहान मु मुलगं मुलगा किंवा मुलगी जी लहान बाळ असते त्याला आपण पहिल्यापासनं आई बाबा हे शिकवतो काही काही लोकं मम्मी पप्पा शिकवत असतील पण आमच्या इथे असं नाही आहे आम्ही लहान मुलांना आईबाबापासूनच सुरवात करतो अआईपासूनच सुरवात कर सुरवात करतो शिक्षणाच्या बाबतीत झालं तर शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा मराठीमध्ये काही काही ठिकाणी प्रार्थना वगैरे घेतल्या जातात मराठीमध्ये बरेच कोडं वाक्य म्हणी मुलांना शिकवल्या जातात मराठीतले व्याकरण वगैरे मुलांना शिकवलं जाते त्यानंतर खूप गोष्टी अशा आहेत की ज्या मराठीमध्येच शिकवल्या जातात आणि आमच्या इथे तर भारतामध्ये व मराठी भाषेला महाराष्ट्रामध्ये प्रतिनिधित्व पूर्ण प्रमाणे आहेच